योगासन केल्यानंतर आम्हाला आमच्या शरीराची मानसिक आणि स्वस्थ हे अशी वाटायची की बीमारीचा नायनाट झाला आहे रोजच्या जीवनाच्या या योगासन केल्यानंतर आम्हाला ती अजून करायची इच्छा अशी मनात जागृत व्हायची मन असं स्वच्छ होऊन जायचं आपण योगासने करतो योगासन करताना सकाळचा टाईम राहते तेव्हा आपल्याला जेव्हा सूर्यनारायण आनी शांतता असते त्या टाईमात आपण योगासने केली तर आपल्या शरीराला अशी वेगळीच ऊर्जा ही प्राप्त होते ती ऊर्जा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शरीरातील जे काही दुःख जे काही बिमारी राहते अंग पाय दुखी हात पाय दुखी जे काही आहे ते आपल्याला असं वाटते की नाही आता ही आपल्या बिमारी दूर जात आहे ती ऊर्जा आपल्याला सकाळी सकाळी सूर्याला सूर्यामार्फत आपल्याला आपल्या शरीराला ती मिळते म्हणून आपण योगासने ही सकाळच्या टाईममध्ये केली तर अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला ती फायदेशीर ठरते त्याचा माझ्या जीवनावर असा परिणाम आहे की मी आजही ती योगासने केली की असं सुदृढ आणि मन स्वच्छ झाल्यासारखं मला ती वाटते म्हणून शरीरासाठी योगासने खूप महत्त्वाची असतात त्यामुळे आपल्याला कमीतकमी डॉक्टरापाशी जायाची गरज पडत नाही म्हणून आपण योगासने ही केली पाहिजे शांतता आणि जी ऊर्जा आपल्याला मिळते ती ही योगासनेमार्फत आपल्याला मिळू शकते म्हणून रोज नियमितपणे ही योगासने आपण केलीच पाहिजे